आमच्या भागात श्री क्षेत्र पंढरपूर हे धार् धार्मिक पर्यटन स्थळ आहे या पर्यटनश्श् धार्मिक पर्यटन क्षेत्रामुळे येथे विविध जातीधर्मांतील लोक एकत्रित दर्शन घेण्यासाठी येतात त्या ठिकाणी समतेचा भाव शिकवला जातो तिथे उच्चनीचता काहीच पाळली जात नाही त्यामुळे विविध जातीधर्मांतील सर्वच लोक त्या ठिकाणी श्री पांडुरंगांच्या दर्शनासाठी येत असतात चंद्रभागेच्या तीरी वसलेले हे अतिशय सुंदर असे धार्मिक स्थळ म्हणजे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विवि ध राज्यांतून दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात